आमच्याकडे लिंबाचं झाड आहे पुन्हा बेलाचं झाड आहे आणि कोरफड आहे जास्वंदीची झाडं आहे आणि त्याच्यानंतर काही शोची झाडं आहेत मनीप्लॅंट आहे तर अशी झाडं आम्ही मोगरा आहे असे हे झाडं आम्ही उगवतो आमच्या बाजूला लावलेली आहेत